मी तुमच्या आस्वाद हॉटेलवरून नं तीन अंडा करी दोन पनीर करी काल मागवल्या होत्या एवढं पावसाच्या वातावरणात माझ्या घरी गेस्ट आले होते तरी तुम्ही मला ती सुविधा दिली त्याच्याबद्दल मी तुमचे धन्यवाद वाटतो आणि जेवणसुद्धा उत्तम प्रकारचे होते म्हणजे चविष्ट होते आलेल्या पाहुण्यांनी त्या जेवणाचा एक आस्वाद घेतला म्हणजे त्यांनी म्हटलं का नाही बुवा खूपच छान डिलेवरी दिली आहे हॉटेलवाल्यांनी त्याच्यासाठी मी तुमचे धन्यवाद मानतो आणि याच्यानंतरही माझ्याकडे कोणते गेस्ट आले तर मी तुमच्याच हॉटेलवरून तुम्हालाच ऑर्डर देईल आणि एवढं उत्तम जेवण दिल्याबद्दल आणि या पावसाच्या वातावरणात तुम्ही आम्हाला डिलेवरी दिली ती वेळेवर दिली त्याच्याबद्दल मी तुमचे धन्यवाद वा मानतो अशीच प्रगती करत रहा तुम्ही आणि कोणी विचारलं तरी मी तुमच्या हॉटेलचंच नाव सांगेल जेणेकरून तुमचंसुद्धा अॅडव्हर्टाइजमेंट होईल